मराठी भाषेच्या माध्यमातून आमचे इथं मराठी व्यवस्थित बोलतात आमच्या इथं दोन तीन समाजाचे माणसं राहतात मुसलमान बौद्ध गोंड पाटील मराठा असे सर्व प्रका बंजारा असे सर्व प्रकारचे राहतात आणि मराठी चांगल्या प्रकारे त्यांना बोलता येते आणि मराठी भाषा ही सर्वांना समजते आणि मराठीचे अर्थ अर्थ बी खूप छान निघतात

एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात म्हणून मराठी भाषा ही मराठी भाषेचा अभिमान वाटते